हो बऱ्याच ठिकाणी अशा परिसरात जिथे रुग्णालय आहेत भरपूर साऱ्या रुग्णालयामध्ये आजकाल तर इतकी गर्दी असते की म्हणजे कारण की आजार इतके वाढलेले आहेत आणि तसे जे पेशंट आहेत तेही भरपूर वाढलेले आहे आणि बरं त्यात कसं आहे की पेशंटपेक्षा जास्त त्यांचे नातेवाईक तिकडे उभे दिसतात बरोबर आहे की नाही जे मुळात व्हायला नको कारण कसं आहे की भरपूर सारे पेशंट असतात तिकडे रांगेमध्ये आणि भरपूर आणखी अनेक पेशंट असतात तर त्यांच्यामुळे त्यांना खूप त्रास होतो आणि भरपूर खूप दीर्घ वेळापर्यंत प्रतीक्षा करावी लागते आणि त्याचा परिणाम असा होतो की म्हणजे समजा जर कोणी इमरन्सीवाला पेशंट आहे आणि त्यालाही त्या रांगेत लागायचं आहे आणि त्याच्यासमोर असे रुग्ण आहेत कुठले पेशंटस् आहेत ज्यांना तेवढं काही प्रॉब्लेम नाही आहे तर अशा वेळेस ज्या जो इमरन्सीवाला पेशंट आहे ना तर त्याची खूप फजिती होते आणि काही वेळा तर असं देखील झालेलं आहे की एका प्र एका कुठल्या स्पेसिफिक रुग्णालयात भरपूर सारे पेशंट असल्यामुळे काही लोकांना तर त्यात ऍडमिट करण्यातही नाही आलं आहे ना जर उदाहरणार्थ म्हणजे कोविडच्या वेळेस कोविडच्या वेळेस असं भरपूर असे केसेस आलेले की लोकांनी म्हणजे रस्त्यातच आपला जीव गमावला